माझं काही पुस्तक प्रकाशित झालेलं नाही परंतु काही कविता काही कथा माझ्या त्या लिहिलेल्या आहेत काही कथा मी त्या प्रकाशीत केलेल्या आहे जसं की टेडी माझं व्हॅलेंटाईन ही ही जी कथा आहे माझी तर ती या ट व्हॅलेंटाईन डेच्या दिवसावर अवल ती लिहिलेली गेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं हॉरर भीतीदायक आणि थोडा ललित असा अंग येतो त्याचबरोबर रखमा नावाची माझी जी कथा आहे ती ही घडून गेलेली गोष्ट आहे आणि ती जी रखमा आहे ते त्यामधलं जे मेन पात्र आहे तिच्या आयुष्यात ज्या काही सुखद गोष्टी झाल्या आहेत ज्या दुःखद गोष्टी झाल्या आहेत तिच्या आ आयुष्यात ज ज्या ज्या को गोष्टी तिच्या आयुष्यात घडून गेल्या आहे त्या सर्व गोष्टी त्यामध्ये मी मांडलेल्या आहेत आणि तिने त्याला कसं फेस केलं त्याला जे आव्हानं तिच्या जीवनामध्ये जे आले आहेत तर त्याला तिने कसं तोंड दिलं ह्या सर्व गोष्टी ती त्याच्यामध्ये ते एक प्रेरणादायी कथा आहे त्याचबरोबर जी कविता लिहिण्याचा जो छंद मला लागला तो आमच्या कविता कार्यलेख काव्यलेखन कार्यशाळेमुळे त्या तीन दिवसाची ती कार्यशाळा झाली होती विठ्ठल वाघ हे त्याचे अध्यक्ष होते आणि आमच्या विभागातून ते आम्हाला तिथे निवडून तिथे नेलं गेलं होतं तर मी याच्या आधी कविता करायची परंतु त्यांच्यावर विठ्ठल वाघावर जी मी पहिली कविता केली ती एक व्यक्ती कविता होती आणि त्या व्यक्तीवर मी ते प्रथम कविता केलेली होते आणि त्यामुळे मला जी प्रशंसा मिळाली त्या कवितेमुळे तर त्याच्यामुळे मला ती खूप जास्त प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे मी ज्या समाजात काही घडणाऱ्या घटना असतो असतात तर त्यामध्ये मी कधी वऱ्हाडी कविता असेल कधी मराठी कविता असेल तर ते मी मा लिहिण्याचा प्रयत्न करते आणि मला मराठीमधूनच कविता लिहायला फार जास्त आवडते परंतु मी काही कविता मराठीमधून लिहिल्या काही वऱ्हाडीमधून लिहिल्या काही हिंदीमध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न मी केलेला आहे